मला जर एखाद्या कोणत्या ठिकाणाला भेट द्यायची झाली तर लद्दाक गोवा जापान शिलाँग हाँगकाँग न्यूयॉर्क दुबय हबीबी या ठिकाणी मला म्हणजे आवडतील